महाराष्ट्र हे राज्य विविध त्याने नटलेलं आहे वेगवेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक यामध्ये आपापलं राज्याच्या समृद्ध परंपरेमध्ये योगदान देत असतात आणि त्या योगदानाने महाराष्ट्र राज्याची संस्कृती अत्यंत समृद्ध झाली आहे वेगवेगळे धार्मिक गट आहेत म्हणजे ज्यामध्ये हिंदू हिंदुत्व असेल किंवा जैन समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल किंवा काही आदिवासी समूह आहेत हे सगळे राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेमध्ये आपापल्या परीने योगदान देत असतात त्यांचं योगदान त्यांच्या भाषेमधून दिसतं त्यांच्या लोककलांमधून दिसतं त्यांच्या संस्कृतीमधून दिसतं आदिवासींबद्दल बोलायचं झालं तर सुंदर अशा वारली चित्रकलेतून ते राज्याच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये आपली भर घालत असतात हिंदुत्व हे त्याच्या समृद्ध मंदिरांच्या आणि धार्मिक क्रियांच्यामुळे अतिशय ह्या महाराष्ट्र राज्याच्या विविधतेमध्ये भर घालत असतं हिंदूंची समृद्ध अशी परंपरा आहे आणि काही हजार वर्षांपासूनची ती परंपरा या महाराष्ट्रामध्येही जपली गेली आहे वेदशास्त्र पुराणं ह्या सगळ्यांचं जतन करण्याचं काम इथल्या मंदिरांमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्या मंदिरांमधल्या रोजच्या सांस्कृतिक उपक्रमांमधून दैनंदिन उपक्रमांमधूनही आपल्याला ते सगळं बघायला मिळतं त्याचप्रमाणे ह्या राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत आपल्यापरीने विविधतेमध्ये योगदान देताना दिसतात मग आपण सिनेमाच्या माध्यमातून बघू शकतो नाटक ही महाराष्ट्राची मुख्य सांस्कृतिक विशेषता आहे जी भारताच्या इतर राज्यांपेक्षा ही महाराष्ट्रामध्ये अतिशय समृद्ध आहे पूर्वीच्या काळी सा संगीत नाटकं होत होती आणि आता हळूहळू हळूहळू करत तीन अंकी पूर्ण वेळाचं नाटक लोकं बघतात नाटकाला खूप मोठा प्रेक्षक वर्ग लाभतो नाटकाच्या परंपरेमधले खूप थोर कलाकार होऊन गेले आहेत पूर्वीच्या काळी ते गायनातून अभिनय सादर करायचे आता गद्य भाषेतून संवादातून अभिनय करणारे अत्यंत थोर कलाकार ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत श शास्त्रीय संगीत गायनाची खूप पुरातन काळापासूनची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे मी जाणिवपूर्वक नावं घेणार नाही पण अतिशय थोर अशी परंपरा संगीत नाटकांमध्ये स्त्रीपात्र करणारे बालगंधर्व यांच्या इत यांचं योगदान अत्यंत अनमोल असं आहे गायन वादन क्षेत्रामधले कलावंत खूप महान काम करून गेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही प्रमुख भाषा असली तरीही वेगवेगळ्या प्र वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यांमध्ये भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ती बोलली जाते महाराष्ट्राच्या नागपूर भागामध्ये ज्याला विदर्भ म्हणून ओळखला जातो तिथली भाषा वेगळी आहे खानदेशातल्या भाषेचा हेल वेगळ्या प्रकारचा आहे कोकणी भाषेमध्ये भाषेची शुद्धता आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळते आणि मध्य महाराष्ट्रामधली भाषा ही आणखीन वेगळ्या प्रकारची आहे महाराष्ट्र असा संपूर्णपणे समृद्ध असं राज्य आहे ज्या राज्यामध्ये भारतातील देखील सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांचं योगदान ह्या सांस्कृतिक विविधतेमध्ये निश्चितपणे आहेच